नमस्कार जिओ हेल्पलाईनशी माझा संपर्क झाला आहे का सर माझा जो डेटा मी आत्ता रिचाज केलेला आहे त्याच्यामध्ये मला डेटा जास्त आणि ऑनलाईन कामासाठी अधिक डाटाची आवश्यकता असण्या खूप गरज आहे तर त्यासाठी तुमच्याकडे कोणता डेटाचा प्लॅन आहे चांगला कृपया तुम्ही मला सांगू शकता का बरं बरं तो वर्षाचा आहे का आणि तो किती रुपयांचा आहे त्यामध्ये किती जी बी डेटा दिवसासाठी असतो ओके सर ओके सर तुम्ही मी दिलेला तुम्ही सांगितलेलं मार्गदर्शन अगदीच उपयोगी पडेल नक्कीच हा डाटा प्लॅन जो तुम्ही सांगितला आहे तो मला फायद्याचा आहे असं मला वाटतं आहे मी तो नक्कीच त्या फ्लॅनचा फायदा घेईन धन्यवाद सर आणखीन काही शंका नाहीत सर तुम्ही मला सर्व समजावून सांगितलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद पुन्हा एकदा धन्यवाद शुभदिन